पूर्वीच्या फोटोंमध्ये आणि आत्ताच्या फोटोंमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे एक्झाम्पल पूर्वीचे आपण जे पिच्चर्स बघतो जे मूवी आहे ते ब्लॅक अँड व्हाईट आहे आ आत्ताची जी मूवी आणि पिक्चर आहे ते रंगीत आहे कलरफुल आहेत पूर्वीच्या फोटोंमध्ये आपण इमेज फोटो काढतो बट ते बॅक ब्लॅक आणि व्हाईटच दिसतात आत्ताच्या फोटोंमध्ये आपण फोटो एडिट करू शकतो त्यामध्ये वेगवेगळे रंग भरू शकतो पूर्वीचे फोटो अनक्लिअर होते अशे ब्लर टाईप होते आणि आत्ताचे फोटो एकदम क्लियर एच डी टाईप आहेत पूर्वीच्या फोटोंमध्ये न आताच्या फोटोंमध्ये असं जमीन अस्मानाचा फरक आहे पूर्वीचे फोटो हे कॅमेऱ्याने लगेच धुवून काढायचे पण आत्ताची फोटो आपण मोबाईलमध्ये सेव पण करू शकतो त्यांना मोबाईलमध्ये पण एडिट करू शकतो लॅपटॉपवर पण एडिट करू शकतो आत्ताचे फोटो काढले तसे नैसर्गिक आणि नॅचरल आहे तसे पूर्वीच्या फोटोंमध्ये रंग न भरतासुद्धा ते तसे दिसत होते